बोल काही नाही गं मी बसली आहे तू काय करतीस हो का मी पण चटणी भाकर बनवली गं तुला घ्यायची असेल तर घेऊन जा हां ठीक आहे मग आपण दोघीजणी मस्त जेवण करू हां

मला काही नाही आवडत बाई तू जे बनवलं तेच खाऊ आपण आणि मी पण घेऊन येते चटणी भाकर तेच मस्त खाऊ हां ठीक आहे मटण मांडे बनव मग आपण मस्त जोरात खाऊ हां मुलांना काय आवडतं काय माहिती मॅगी आवडते बाई मुलांना हां मग आवडते लेकरांना आवडते साबुदाणा खिचडी खातील लेकरं हां कॅरन रिया काय खातील गं मी आणते मग त्याच्यासाठी

हां ठीक आहे हां येते मग मी शेवभाजी घेऊन त्यांना खिचडी पण आवडते ना त्यांना मग मी राईस घेऊन येते त्यांना हां मी मस्त खिचडी बनवते आणि घेऊन येते हां हा आम्ही सगळे येतो ठेवू का मग आता येते मी हो हो मी भा हां हां ठेचा शेवभाजी सगळं घेऊन येते मी

ठेवू का मग हां ठेव ठेव ना येते मी हां

हां हा येते तुला मदत करायला येते आता हो हो मेकप पण करून येते हां हो हो हो फेवरेट डीशेश बनवू मस्त छानपणे

हां हा येऊ का मग मी